मला धावण्याचा खूप शौक आहे मला धावायला खूप आवडते माझ्या शाळेत आम्ही एवढेजणी क्लास क्लासमध्ये राहायचं क्लासमध्ये गेल्यानंतर आम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही धावायला मग प्रॅक्टिस करायची जायचो आम्ही रनिंग करायची आम्ही आम्ही हाराजीती आम्ही करत होतो आम्ही विचारत होतो मुली तुला धावायचं आहे का हो तर धावायचं आहे म्हणायची तशाने आम्ही रनिंग करायचो खूप रनिंग करायचो इथून तर मंदिरापर्यंत आपण हात लावलाच पाहिजे असं आम्ही रोज प्रॅक्टिस करायची कधी कधी नाही करायची कधी कधी करायची असे करता करता आम्ही तीन तास आम्ही रनिंग करायचोच पण करायचोच व्यायाम करायला पण आम्हाला खूप आवडते आज जसं काही आम्ही आम्हाला आता पण सकाळी साडेपाच वाजता जाऊन साडेपाच सात वाजेपर्यंत व्यायाम करायला मला खूप आवडते योगा करायला पण आवडते आणि त्याचं पुन्हा पण अजून दोन तास वेळ काढून पुन्हा रनिंग करायला मला खूप आवडते असं वाटते का आता रोज रोज करतच राहावं खूप चांगलं वाटते शाळेमध्ये पण असं खूप चांगलं वाटायचं मैत्रीणींसोबत पण गप्पागोष्टी करून मग नंतर फुटबॉल वगैरे काही पण आपण खेळू शकतो त्याचे पण रनिंग करू शकतो आपण तर करायचं लगोऱ्या पण धावायलाच खूप आवडतं तर आणि अजून बाकी गोष्टी बस